स्पीक आऊट द फॉलोईंग लोकेशन्स नेम्स इन युअर नेटिव्ह लँग्वेज बॅड लावसिक हायवर पाक्तूनक्वावा स्टेंडाल ही जी नावे आहेत ती काही ठिकाणांची नावं दर्शवत आहेत तर मला या ही जी नावं आहे ती पूर्णपणे अनोळखी वाटत आहेत ही लोकेशन जी आहेत ह्या लोकेशनबद्दल काहीही सांगता येत नाही ही लोकेशनची माहिती काढायची असेल तर आपणाला गुगलवर जाऊन ती लोकेशन कुठे आहेत ते सर्च करावे लागतील बॅड रावसिक खायबर पाक्तूनक्वावा ट्रिंडल अशी ही लोकेशन आहेत तर ह्या लोकेशन संदर्भात आपणाला नेटवर जाऊन माहिती करून घ्यावी लागेल किंवा आपणाला जगाच्या नकाशा संदर्भातील पुस्तकातून ही माहिती मिळवावी लागेल